आजच्या बदलत्या वेळात तंत्रज्ञानाच्या प्रगतीशी जर जुळवून घ्यायचं म्हटलं तर आपल्याला सर्वच मार्गाने सुसज्ज ठेवलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला मोबाईलवर आपले आपलं त्याच्यात बायोडाटा कसा भरता येईल आणि त्याचं बा बायोडाटा भरून त्याला सबमिट करून अशाप्रकारे आपल्याला या मोबाईल कम्प्युटरमध्ये शिकायला मिळणार